होय माझ्याकडे धार्मिक प्रथ प्रथांची संबंधित गाणी आहेत तर माझ्या आवडीच्या गाण्यांची निवड व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारित असते

गुरु ग्रंथ साहेबमधील अधीक पूजा गाणं ते अनेक लोकांसाठी प्रिय असू शकतं कारण यामध्ये शांततेचा आणि अतिरिक्त अतिरिक्त शांततेचा संदेश आहे त्यामुळे मला ह्या ह्या धार्मिक हे धार्मिक गाणं खूप आवडतं कारण यामध्ये प्रत्येकाच्या आवडीची गाणी वेगळी असू शकतात तसेच त्यांच्या धार्मिक आणि व्यक्तिगत अनुभवावर आधारित असतात तसे तसे तर माझ्या धार्मिक प्रथांशी संबंधित गाण्यांची माहिती उपलब्ध आ आहे माझ्या वैयक्तिक आवडीची गाणी नसली तरी मला विविध धार्मिक प्रथांशी संबंधित गाण्यांचा अभ्यास करण्याची क्षमता आहे तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक परंपराची संबंधित गाणी वेगवेगळे कारणांनी आवडू शकतात जसे की त्याला गाण्यांचा आध्यात्मिक प्रभाव सांस्कृतिक महत्त्व किंवा व्यक्तिगत अनुभव आपल्याला कोणत्या विषय धर्म धार्मिक गाण्यांची माहिती पाहिजे असते ते पाहणे माझ्या धार्मिक प्रशान प्रथांशी संबंधित गाण्यांची एक व्यापक यादी आहे

यासारखी गाणी जसे की आरती किंवा कीर्तन ही गाणी प्रिय मान मानले जातात कारण त्यांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा आदर व्यक्त करतात विशिष्ट ग्रान्या गाण्यांचा प्रभाव आणि लोकप्रियता व्यक्तीपरत्वे बदलू शकते तुम्हाला विशिष्ट गाण्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही धार्मिक प्रशांती ही गाणे निवडू शकता तसेच मला तरी ढ मला जरी धार्मिक गाणी आवडत नस नसेल तरी सुद्धा मला ते ऐकाय खूप भारी वाटते जसे की माघाशीच मी सांगितले आरती कीर्तन कारण कीर्तन ऐकण्यात जी कीर्तन ऐकण्यात जी मजा आहे ती असे बॉलीवूड हॉलीवूड ते गाण्यामध्ये मजा नाही आणि आरती म्हटलं तर आरत्या हे खूप प्रकारे असतात जसं की गणपतीची आरती प्रत्येक देवाची वेगवेगळी आरती असते म्हणून मला जरी धार्मिक गाणी आवडत नसली तरी मला ते ऐकाय खूप भारी वाटतात